काही नाही गं बसली तू काय करत आहे हो गं झाली का तयारी झाली गं आता आणि आज संध्याकाळी मूर्तीची स्थापना पण करणार आहे तर तू तू ये संध्याकाळी मी तुला फोन करणारच होती पण आता तूच फोन केला तर तूच येऊन जा

नाही गं आम्ही मार्केटमध्ये मूर्ती घ्यायला गेलो होतो आणि सामान घ्यायला गेलो होतो ना तेव्हाच आम्ही शॉपिंग पण करून आलो आता बघू गं आपण वेगवेगळ्या दिवशी वे वेगवेगळे प्रकारचं प्रसाद बनवावं लागणार ना

नाही गं ते शेजारच्या ताईला खूप चांगले येतात तर मी त्यांच्याकडूनच बनवून घेणार आहे हो चालते आपण मग मिळून बनवायचे तर तर ठीक आहे बाकीचं वगैरे सामान वगैरे काही हो चालते ये मग संध्याकाळी तू माझ्याकडे हो कार्यक्रम आहे ना म्हणूनच तुला बोलवत होती आणि त्यात तुझ्याकडे आणखी कॉन्टॅक आहेत ना त्यांना पण कॉन्टॅक कर आणि बोलून घेशील सोबतच हो आणि संध्याकाळी मग आपण हे पण करू मॅनेजमेंट पण करू अजून ठरवलं तर नाही पण बघू मग संध्याकाळी आल्यावर आपण बोलू ना हो हो ठेवलं ना पण ठेवलेलं आहे हो गं मागच्या वर्षी पण खूप छान झालं होतं आणि यावर्षी पण तिथेच खूप चांगलं म्हणजे सजवलेलं पण आहे आपण जाऊ ना खूप मस्त आणि खूप मोठ्या गणपतीची स्थापना केलेली आहे तिथे हां जाऊ मग आपण बाहेर हो का मला माहीत होतं गं हो चालते मी पण कामात आहे तर तू ये संध्याकाळी आता हो गं ठेव आता